भारत देश हा विकसनशील देश म्हणून ओळखला जातो आहे शून्यापासून भारतामध्ये सगळ्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत एक एक एक एक पातळी भारताने गाठलेली आहे सर्वोच्च शिखरा वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे आधी भारत हा कृषीप्रधान देश होता कृषीप्रधान देशानंतर मग त्यामध्ये आर्थिक प्रगती झाली नंतर मग तंत्रज्ञानामध्ये प्रगती झालेली त्यानंतर मग टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती झाली अशात अशाप्रकारे प्रगती होत होत आता आताचं जे युग आलेलं आहे ते डिजिटलायझेशनचं युग आलेलं आहे सर्व तांत्रिक गोष्टी होत आहेत तांत्रिक पद्धतीने घरी बसल्या बसल्या लोकं ऑनलाईन पेमेंट एकमेकांना पाठवतात ऑनलाइनवरून एकमेकांना बघू शकतात चॅटिंग करतात एकमेकांना मेसेज पाठवतात तर आता जे आहे आपल्याला खूप काही बदल दिसून येतो आहे आधीच्या तुलनेमध्ये जग दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे आणि भारतामध्ये सुद्धा खूप विकास होऊन राहिलेला आहे आर्थिक बाबतीमध्ये रोजगाराच्या बाबतीमध्ये आणि प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला नवीन बदल दिसतो आहे